आम्ही भौतिक पुस्तके काही वाचले नाईत आणि आयडिओ बुक ऐकले आहेत मोबाईलमधून तर कृष्णाच्या गवळणी आणि पुरुषोत्तम महाराजाचे कीर्तनं बाळू महाराजाचे कीर्तनं आणि विठ्ठलाचे अभंग असे आम्ही दररोज मोबाईलमधून आयडिओ बुक पुस्तक ऐकत असतो खूप छान छान अभंग असतात सकाळच्या प्रहरी खूप छान अभंग ऐकत असतो आम्ही कृष्णाच्या गवळणी खूप छान रा वाट वाटतात आम्हाला अभंग कीर्तन असे आम्ही ऐकत असतो खूप छान वाटते आम्हाला ऐकून